मला ह्या दोन्ही गोष्टीबद्दल काहीच चांगलं वाटत नाही आणि ते खूपच म्हणजे स्वतः स्वार्थीपणा हाय या दोन्ही गोष्टीमध्ये त्याच्यानंतर आपल्यामध्ये जसं आपल्या भारतात जी काही लोकशाही चालत हाय त्यामध्ये कसं आहे की भरपूर काही दडपण आणतात आपल्याला दाबून ठेवतात आणि आपले काही प्रश्न आपण मांडतो तेव्हा त्या बऱ्याचशा काही नेते लोक आपल्याला दाबून ठेवतात आणि आपले प्रश्न समोर जात नाही मार्गी लागत नाही त्यामुळे हे भरपूर काही आपल्याला न आवडणारेच हाय त्याच्यामुळे कसं होते की आपल्या ज्या कलमा आहे आपल्या काय सुखसुविधा आहे आपल्या काही गरजा आपल्याला ज्या काही भासतात त्या आपण नेत्यांसमोर मांडतो पण नेते हे सरकारात असल्यामुळे ते काही आपल्याला जुमानत नाही आणि त्यांचा जो हट्ट असतो ते त्यांचा ते पूर्णच करतात याच्यामुळे ते भरपूर काही गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागतो आणि जसं झालं की मला मोदीसाहेब जास्त आवडतात त्यांचा स्वभाव चांगला आहे ते तळखळपन बोलतात आणि त्यांना जर मी भेटलो कदाचित मी त्यांना हेच विचारेल की बा की तुम्ही हे जीवन जसं चहावाल्यापासून तर आज पंतप्रधानापर्यंत हे कसं काय तुम्ही सफल केलं आणि एवढे स्ट्राँग इतके पॉवरफुल कसे काय हाय की तुम्ही इतके धडाडीचे निर्णयसुद्धा घेतात तुम्हाला कशाची भीती नाही लागत का आणि तुम्ही जे तुमचे जे जीवनशैली आहे जसं तुम्ही तुमच्या परिवाराला या याच्यापासून वेगळं करून हे स्वतःचं वेगळं ठेवलं त्यांना परिवाराला कुठली सुखसुविधा दिल्या नाही मग ते तुम्ही कसं काय कसं मॅनेज करता याबद्दल मी त्यांना अवश्य विचारेल